तसं पाहिलं तर मराठी संस्कृती ही खूप मोठी आहे म्हणजे एखादी गोष्ट सांगायची तर तसं शक्य नाही आहे शक्य नाही एवढ्यासाठी की सगळ्याच ज्या गोष्टी आहेत प्रथा आहेत सण आहेत ते फार मोठे आहेत त्याला विज्ञानाचा एक आधार आहे असं मला नक्कीच वाटतं आणि त्या गोष्टींचा मला नक्कीच गर्व वाटतो अभिमान वाटतो तर सुरूवात जर आपण केली तर ती मकर संक्रांतीपासून म्हणजे आता इंग्रजी वर्षानुसार मी सांगतो मराठी वर्षानुसार सुरूवात ही गुढीपाडव्यापासून होते पण वैज्ञानिक एक आधार जो मी म्हटलं तर त्याचं उदाहरण देण्यासाठी मी सुरूवात मकर संक्रांतीपासून करतो तर मकरसंक्रांती ही पंधरा जानेवारीला साजरी केली जाते चौदा किंवा पंधरा जानेवारी ते दरवर्षीच्या तिथीनुसार बदलत जातं चौदा की पंधरा पण जास्त करून चौदा जानेवारी तर त्या दिवशी आपल्याकडे तीळ आणि गूळ हा दिला जातो एकतर हलवा दिला जातो किंवा तिळाचे लाडू किंवा वड्या दिल्या जातात तर तीळ आणि गूळ ह्याच्या मागचं शास्त्रीय कारण असं आहे की ह्या गोष्टी उष्ण आहेत जेव्हा थंडीचा हंगाम किंवा ऋतू संपत जातो आणि उष्णतेकडे वाटचाल सुरू होते तर त्या बदलत्या हवामानाचा त्रास होऊ नये शरीराला उष्णतेची सवय व्हावी यासाठी हे उष्ण पदार्थ खाऊन सुरुवात केलेली जाते तर मकरसंक्रांती अशी केली जाते त्या दिवशी पतंग उडवले जातात लोकांना तिळगूळ देताना वाक्य म्हटलं जातं की तिळगूळ घ्या आणि गोड बोला ह्यानंतर जो सण आपल्याकडे येतो तो होळीचा सण आहे तर होळी कशी केली जाते तर शेणी एकमेकांवर रचून त्याला अग्नीच्या सहाय्याने त्याचं दहन केलं जातं तर आता होलिकादहन ह्याचा अर्थ असा आहे की ज्या काही समाजातल्या मनातल्या वाईट विचार असतील कृती असतील तर त्याचा नाश व्हावा आपल्या मनातून ह्या समजुतीतून होलिकादहन केलं जातं आणि त्यात जर गाईच्या शेणी वापरल्या तर अजून चांगलं कारण हवामानातले जे काय रोगजंतू असतील त्याचा नाश होतो आता जेव्हा कोरोनाकाळ चालू होता तेव्हा असं आवाहन केलं जात होतं की त्या ते होळ होळीचं दहन करत असताना त्याच्यामध्ये कापूर टाका दालचिनी टाका असे काही पदार्थ सांगितलेले होते की ज्यामुळे कोरोना या विषाणूचा नाश होईल तर असं होळीचा सण आहे त्यानंतर इथे रंगपंचमी जिथे रंगांची उधळण केली जाते एकमेकांना रंग लावला जातो अशा पद्धतीने रंगपंचमी साजरी होते मग गुढीपाडवा आपल्याकडे येतो गुढीपाडवा ही मराठी नवीन वर्षाची सुरूवात आहे त्यादिवशी गुढी उभा उभी केली जाते आणि असं म्हटलं जातं की जेव्हा श्रीराम वनवासातून परत आले त्यावेळेला आयोध्यावासीयांनी त्यांचं स्वागत ह्या गुढ्या उभारून केलं जात होतं त्यामुळे ती विजयाची एक निशाणी आहे ज्याच्यावर उंच बांबू आहे वर एक तांब्या असतो त्याच्यात वस्त्र असतं साखरेच्या माळा असतात कडुलिंब लावलेला असतो फुलांची माळ असते अशा पद्धतीनी गुढी उभी केली जाते आता त्यालासुद्धा महत्त्व आहे की जे जी गुढी आहे म्हणजे जो गुढीचा बांबू आहे तितकं मोठं यश तुम्हाला प्राप्त व्हावं असा आशीर्वाद दिलेला जात दिला जातो किंवा ह्या विचारानी गुढी उभी करावी असं आहे त्यानंतर आपल्याकडे बरेच सण आहेत गणेश चतुर्थी आहे नवरात्र आहे दिवाळी आहे त्याच्या आधी रक्षाबंधन आहे हे सगळं श्रावणापासून सुरूच होतं आपल्याकडे तर प्रत्येक संस्कृतीला एक शास्त्रीय आधार आहे तर म्हणजे दिवाळी जर तुम्ही घेतलीत तर हा दिव्याचा सण असा आपण म्हणतो की सगळीकडे प्रकाशाचा उत्सव आहे तर इथे मला असं वाटतं की मनातला जो अंधार आहे म्हणजे दुष्टशक्तींचा अंधार त्याचा नाश होऊन तिथे एक सकारात्मक त्याचा दिवा आपण सतत तेवत ठेवला पाहिजे तर ह्याची सुरवात दिवाळीपासून केली जाते आणि दिवाळीची सुरूवात बघितली तर वसूबारसेपासून होते बरं का की ज्यातून गाईची पूजा केली जाते गाईला आपल्याकडे खूप महत्त्व आहे त्या गाईची पूजा करून दिवाळीची सुरवात होते मग धनात्रयोदशी येते ज्या दिवशी धन धनाची पूजा केली जाते तसं पाहिलं तर लक्ष्मीपूजन हे खऱ्या अर्थानी धनाची पूजा केलेली जाते धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा केली जाते की सर्वांना कुटुंबातल्या सर्वांना उत्तम आरोग्य लागू दे असा धन्वंतरीकडे आशीर्वाद मागितला जातो दिवाळीचा पाडवा येतो ज्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते भाऊबीज येते ज्या दिवशी बहीण भावाला ओवाळते अशी आपल्याकडे दिवाळी साजरी केली जाते तर असे खूप प्रमुख आपल्या संस्कृतीतले घटक आहेत ज्याचा मला अभिमान आहे